मराठी भाषेची खूप सारी वैशिष्ट्यं आहेत मराठी भाषेला हसत म्हटलं जात की मराठी भाषा ही वळवावी तशी वळते पळवावी तशी पळते असं ह्या मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे मराठी भाषा ही दर प वीस पंचवीस किलोमीटरला त्यातील शब्द बदलतात त्यांचे उच्चार बदलतात जसं की पुण्यात पुण्यात मराठी जे बोलले जाते हे ब्राह्मणी लोकांचे मराठी ही संस्कृत पद्धतीची असते तसेच कोळी लोकांची पद्द मराठी ही थोडी युनिक असते जसं की कोळी लोक माशाला मावरं म्हणतात आणि ब्राह्मण लोकं माशाला मासाच असे म्हणतात तसंच विदर्भात मराठवाड्यात मराठी वेगळी असते कोल्हापुरात ठसकेबाज मराठी बोलली जाते जसं की एकदम त्यांचे उच्चार त्यांची मराठ्यां मराठी बोलण्याची बोली बोली भाषा ही पूर्ण वेगळी असते मराठी भाषेला मराठी भाषेतल्या व्याकरणाचे उच्चार हे खूप सारे वेगवेगळ्या भा देशात वेगवेगळे आहेत आणि मराठी भाषा ही खूप छान आहे